सणासुदीच्या दिवशी जास्त करून पुरणपोळी असते पुऱ्या असतात भजी असतात कढी असते खीर असते आमटी असते खीर असते आमटी असते गुळवणी असते भात असतो भजी असतात कुरडया असतात पापड्या असतात लोणचंं असतं आणि तूप असतं आणि मस्त तुपावर मस मस्त भातावर तूप वरणात तूप आणि पुरणपोळीवर तूप असे अशाप्रकारचे पदार्थ असतात आणि पुरणाच्या पोळ्या खायला पण छान असतात कोणी पुरणपोळ्या करत असते कुणी पुऱ्या करत असते तर अश्याप्रकारे सणासुदीच्या दिवशी किंवा आंबच आंब्याचा रस असतो किंवा किंवा व्हेज व्हेज पुलाव करतो किंवा असं वेगळं नवीन नवीन काही ना कही सण आहे म्हणून आपण नवीनच करतो अशाप्रकारानं पदार्थ किंवा अशा पकार प्रकारे सं स्वयंपाक आम्ही सणासुदीच्या दिवशी बनव